हो आम्ही नवीन नवीन मराठीच्या ज्या काही रेसिपीज वगैरे आहे नवीन नवीन पदार्थ बनवण्यासाठी आम्ही वेगवेगवेगळ्या प्रकारचे यूट्यूबच्या आणि टी व्ही शोज बघत असतो त्याच्यामध्ये आम्ही मास्टर शेफ हा बघत असायचो आता यूटूबला आजीबाई मसाल्या फेमस हा व्हिडिओ वगैरे बघत असतो त्याच्यामुळे आम्हाला जेवण बनवायचं खूप फायदेशीर होते